हॅलो सर हे उल्हास कंपनीचा नंबर आहेत का मी सर सूरज वहाने बोलत आहे ते सर आम्हाला महाराष्ट्र दर्शनासाठी जायचं होतं हो तर सर दोन दिवसांनी जायचं होतं हो सर मला इथून बसायचं आहे सर वर्धेवरून बसायचं आहे हो तर पेमेंट वगैरे किती होणार सर पूर्ण महाराष्ट्र दर्शनाचे दोघंच जणं आम्ही काही कमी नाही होऊ शकत का सर त्याच्यात थोडे फार तरी हजार दोन हजार हे खूप झाले ना सतरा अठरा पंधरामध्ये करून टाका ना सर टोटली रीडिंगच्या हिशोबानंच तर असतं ना सर तुमचं सांगाल तर देऊ बरं बरं ठीक आहे ना सर परवाच येऊ परवाला